मागे काही दिवसांपूर्वी मी एका ऑनलाईन साईटवरून पानिपत नावाची कादंबरी मागवली होती मला वाचनाची आवड आहे आणि विश्वास पाटील यांच्या लिखित पानिपत ही कादंबरी मला वाचनाची इच्छा होती पण इतर दुकानामध्ये जेव्हा मी पाहिलं तेव्हा त्याची किंमत भरपूर जास्त होती जी मला परवडत नव्हती पण ऑनलाईन शॉपिंग करताना मला दिसलं आणि मला खूप सूट म मिळाली त्यामुळे मी ती विकत घेतली आणि त्या कादंबरीबद्दल बोलायचं झालं तर मला आधी वाटलं की एवढी सूट देतात एवढी सवलत देत आहे याचा अर्थ ही मूळ प्रत आहे का कॉपी आहे पण नाही म मला ओरिजनल कॉपीच भेटली त्यानंतर पुस्तकांची बांधणी म्हणा किंवा अक्षर जुळणी म्हणा किंवा एकंदर मुद्रण छपाई म्हणतो अतिशय व्यवस्थित होती त्यात कसल्याही प्रकारची त्रुटी किंवा अडचण मला जाणवली नाही त्याचबरोबर पानिपताचा जो ज्वलंत इतिहास आहे तो विश्वास पाटील यांनी त्यांच्या धारदार लेखणीतून व्यक्त केला आहे कादंबरी वाचताना असं वाटतं की आपण प्रत्यक्षात तिथे आहोत आजूबाजूला आपल्या सर्व गोष्टी घडत आहेत त्याबरोबर तो इतिहासाचा काळ आपण जगतो आहे जणू काही त्यांच्या लेखणीमध्ये अशी ताकद आहे की ते वाचताना आपण तिथे असल्यागत आपल्याला भासतं